भारतात हिंदू धर्म सगळ्यात मोठा आहे आणि आता महिन्याप्रमाणे जर आपण सण लक्षात घेतले तर जानेवारी महिन्यामध्ये येते संक्रांत आणि संक्रांत म्हटलं की हा बायकांचा आवडता विषय त्याच्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी बरोबर मार्चमध्ये येते होळी आणि रंगपंचमी ती तर अख्खा भारत वेगवेगळ्या पद्धतीनी साजरा करतो एप्रिलमध्ये एप्रिल किंवा मेमध्ये येतो चैत्र पाडवा म्हणजे हिंदू धर्माचा हिंदू धर्माची सुरुवात नंतर जुलै ऑगस्टमध्ये रक्षाबंधन गोपाळकाला गोकुळाष्टमी सप्टेबरमध्ये नंतर सुरू होते नवरात्र दसरा ऑक्टोबरमध्ये दिवाळी डिसेंबरमध्ये ख्रिश्चन लोकांचा ख्रिसमस सुरू होतो आणि तेसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनी सण साजरा करतात अजूनही भरपूर सण आहेत म्हणजे त्याची जर यादी करायची असेल तर ती भरपूर मोठ्ठी होईल पण हे जे सण आहेत हे महत्त्वाचे सण आणि सुट्ट्या म्हणजे संक्रांतीची सुट्टी राहाते गोक गोकुळाष्टमीची सुट्टी राहाते धूलिवंदनची सुट्टी राहाते नंतर रक्षाबंधनची सुट्टी राहते नंतर दसऱ्याची सुट्टी राहते दिवाळीच्या सुट्ट्या राहतात आणि या सुट्ट्या सगळे जणं त्याचा आनंद घेतात